नमस्कार मी अन्नासाहेब रामदास काटकीले बोलतो आहे हा परिवहन कार्यालयातच फोन लागलेला आहे होय होय आर टी ओ साहेब आहेत का नाही आहेत कधी येणार आहेत ते नाही नाही हां साहेब आपण कोण बोलत आहे हां तिथला स्टाफ बोलत आहे का हां हां माझं थोडंसं काम होतं मै मी एक गाडी नवीन खरेदी केलेली आहे तिची नोंदणी करायची आहे मला नोंदणीसाठी मला तुमची काही मदत होईल साहेब कारण साहेब काय माहिती आहे गाडी घेऊन मला माझ्या गावी जायचे आहे तर गाडी नावावर नसल्या नसेल तर मला जाता येणार नाही त्यासाठी ती नोंदणी करून घेणं आवश्यक आहे तर त्यासाठी मला गा लवकरात लवकर नोंदणी झाली तर बरं होईल आणि मला माझ्या गावाकडे सुरक्षित असं त्या ठिकाणी जाता येईल तर तुम्ही मदत करू शकाल साहेब होय ना हां तर मग साहेब मी ते सकाळच्या सत्रातलं किंवा दुपारच्या सत्रातलं स्लॉट क तो कसा बुक करायचा तो वेळ ती तेवढे सांगाल तुम्ही फोनवर मला का मी बु ऑनलाईन बुक केलं होतं पण ते झालं आहे की नाही झालं आहे हे जरा कन्फर्म करायचं होतं आपण मदत करू शकता बरं बरं चालेल चालेल खूप खूप धन्यवाद साहेब हां तर मी सकाळच्या सत्रामध्ये येऊ शकतो होय का हां हां तर ठीक आहे मग मी सकाळच्या सत्रामध्ये येईल आणि तुमच्यामुळं मला चांगली मदत त्या ठिकाणी झालेली आहे आणि लवकरात लवकर गाडी मला माझ्या नावावरती करता येईल मग मी उद्या सकाळच्या सत्रामध्ये येतो गाडी नाव कर तेवढं तुम्ही प्रामुख्याने तातडीचं माझी अडचण समजून मला त्या ठिकाणी गाडी नावावर करण्यासाठी मदत करावी आणि उपलब्ध आणि तो स्लॉट कुठे असेल काय असेल ते सांग चा बर बर चालतं आहे तिथे यायचं हं हं चालेल सकाळी किती वाजता यायला पाहिजे तिथे नऊ ते अकराचा स्लॉट आहे का हां हां हां तर किती वाजता यायला पाहिजे तिथे आठ वाजता साधारणत चालेल चालेल त्या ठिकाणी आठ वाजता सकाळी आम्ही येतो आणि मग तो तुम्ही किती वाजेपर्यंत तिथं आर टी ओ साहेब किती वाजेपर्यंत येत असतात साहेब त्या ठिकाणी नऊ नऊ सव्वानऊपर्यंत येत असतात काय चालतं आहे चालतं आहे मग साहेब उद्या साहेब आहेत तिकडे आहेत ना हां बरं झालं चालेल लवकरात लवकर कशी नावावर करता येईल मला ते बरं होईल साहेब आणि तुमच्याकडं संपर्क साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आभारी आहे असंच सहकार्य तुम्ही मला देत राहा असे मी आशा व्यक्त करतो धन्यवाद सर थँक्यू